तुम्ही मला मैफिलीचे आमंत्रण दिले त्याबद्दल तुमचे मी आभार मानते मला अशा कार्यक्रमाला यायला खूप आवडते खरं म्हणजे पण मला असं वाटत आहे की तुम्ही म्हणजे ठिकाण तुमची वेळ आणि तारीख मला जर डिटेल्स सगळं कळाले तर मला म्हणजे माझे दि कधीही करायचं हे मी ठरवीन ना कारण इतर पण खूप कार्यक्रम असतात येते हा कार्यक्रम खूप छान आहे मला यायला खूप आवडेल आणि तुम्ही मला तसं त्या संदर्भात थोडी अजून विस्तृत माहिती द्यावी तारीख द्या सांगा वेळ आणि ठिकाण म्हणजे मग मी तिकडे येऊ शकेन हा कार्यक्रम खूप छान आहे असं वाटते मी नक्की येईन